हां बोला हां मं त्या दिवशी औषध दिल्याल त्याचा काय फरक नाही का बरं बरं चालतं आहे मग उद्या सकाळी अकरा वाजता या आपण चेक करू मग औषधं बदलून देऊ हां ठीक आहे हां राहील ना पण जरा जास आत्ता तसं नाही देऊ शकत चेक कराय लागतं आहे नंतरच औषध देऊ शकतो आहे ना

उद्या अकरा अकराच्या पुढं या ना हां ठीक आहे हां हां ठेवा ठेवा